आपणाला प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेइकल्स लागतात तर त्या व्हेइकल्समध्ये अनेक कंपन्या सध्या जगभरामध्ये उपलब्ध आहेत आणि भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत काही गाड्या ह्या पेट्रोल डिझेलवर चालतात तर काही गाड्या ह्या सध्या त्या इलेक्ट्रिकवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चालत आहेत तर ह्या आम्ही ज्या मूळ ठिकाणी राहतो किंवा मूळ भाषेत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गाड्यांची नावे जशी आहेत तशी न घेता जरा वेगळ्या पद्धतीने तिचा वा वाप उच्चार केला जातो जसं की होल्क्स वॅगनला फोक्स वॅगन असे काही जण म्हणतात जेन इ सी जी व्ही एटी हा एक व्हेकलच्या पार्ट आहे म्हणजे व्हेईकल तयार करणारे एक कंपनी आहे त्याचबरोबर टाव रेज त्याचबरोबर बोल्ट ई व्ही ई यु व्ही चॉर्लेट असे काही व्हेकलची नावं आहेत तर त्यांनी प्रवास केल्याने सुखदायी आरामदायी होतो खरं प्रत्येक वाहन हे जपून वापरले पाहिजे आणि कंपन्या वेळोवेळी यामध्ये ज्या कंपन्यांचा उलेख केला आहे त्या प्रत्येक मॉडेल किंवा प्रत्येक व्हर्जनमध्ये काही ना काही तरी बदल करून आधुनिक सोयीसुविधाने ते मॉडेल लोकांसाठी बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध करत असते